अशा काही परिस्थितीने प्राण्यावर भरपूर काही वाईट परिस्थिती आली आहे जसे जनावरं बाहेर चरायला नेतो तर जनावराच्या तोंडी काही प्लास्टिक लागतात मग ते प्लास्टिक त्याच्या व त्याच्या अन्नासोबत जेवण खाता खाता प्लास्टिक पोटात चालले जाते मग प्लास्टिक ते विरघळत नाही किंवा ते संडास द्वारे बाहेरही निघत नाही तर ते पोटात लटकून राहतात पोटाला किंवा आतड्याला चिपकून राहतात मग त्याच्यामुळे जनावराला भरपूर काही इजा होतात बराचशा काही दिवसातून अशा भरपूर जमा झालेल्या ऑपरेशन करून काढतात त्यामुळे त्यांच्यावर भरपूर वाईट परिणाम होतो आणि लोकं पण बरेचसे जसं आता काडी कचरा फेकतात तर त्याच्यातनं काही हे दूषित काही वस्तू असतात त्याच्यामुळे पण सुद्धा भरपूर काही त्यांच्यावर इलाज करावं लागतं दुष्परिणाम होतो त्यांच्यावर तर अशा काही ह्या बदलत्या हवामानामुळे या बदलत्या पर्यावरणामुळं म्हणा की भरपूर काही जनावरावर खराब परिस्थिती आलेली आहे त्यांच्यावर वाईट म परिस्थिती निर्माण झाली त्यांच्यासाठी त्यांच्यावर आपल्याला वेळोवेळी मग ट्रीटमेंट करावी लागते आणि त्यांच्यामध्ये बरेचदा त्यांचा जीव पण जाण्याची शक्यता असते